हॅलो ज्योती सुपरमार्केटमधून बोलत आहेत का सर आपण सर नमस्कार मी सरिता बोलते आहे सर मला आपल्या इथून आपल्या सुपरमार्केटमधून मला काही सामान खरेदी करायचं होतं तर आपल्याकडे हे सामान आहेत का सांगाल थोडं आपल्याकडे बासमती राइस आहे का ठीक आहे बासमती राइस मला पाच किलो हवा आहे त्यामध्ये चिंन हा चिन्नोरवाला त्यानंतर आपल्याकडे पाँड्स पावडर आहे का पाचशे ग्राम तर तो मला हा तो एक हवा आहे त्यानंतर रीन साबण जे आहेत त्या मला दहा हव्या आहेत दोनशे ग्रामवाले त्यानंतर तुरीची डाळ आहे आपल्याकडे तर ते दोन किलो हवी आहे चणा की चणाडाळ मला एक किलो हवी आहे त्यानंतर आपल्याकडे आंघोळीच्या निरमा साबण आहेत ना त्या निरमा साबण मला अर्धा डझन हव्या आहेत आणि साखर जी आहे साखर पाच किलो हवी आहे

अच्छा तर हे बिल जे आहे हे मी तुम्हाला ओनलाईन पे करते आहे आणि मला तुम्ही याची डिलिव्हरी द्याल माझा ॲड्रेस जो आहे तो पंचवटी चारशे दोन यवतमाळ याहाट हा हं या ठिकाणी तुम्ही मला माझ्या घरी याची डिलिव्हरी द्यालं तर ही डिलिव्हरी कधीपर्यंत होऊन जाणार ओके सर ठीक आहे चालेल चालेल थँक यू सर